दादा किती बिल झाले आहे माझ्याकडे तर दोन हजार रुपये आहे ऑनलाइन पेमेंट करू शकत नाही कारण माझ्या मोबाईलचे नेट चालत नाही आहे तुमच्याकडे सुट्टे पैसे आहे का असेल तर द्या नाहीतर कुठून ॲडजेस्ट करावे लागतील मला